हॅलो दीप्ती मॅम बोलत आहेत का मी तुम्ही फोटोग्राफर आहात का असं समजलं होतं मला माझ्या मैत्रिणी माझ्या मैत्रिणीचे प्री वेडिंग शूट तुम्ही केलेलं का म्हणजे तिचं ना हो नाव म्हणजे जादव दिलं होतं तिने मला तुमची नंबर वगैरे दिला त्यामुळं मा आमचे माझ्या इथे माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे तर तुम्हाला जमेल का फोटोशूट करायला तारीख वीस बारा हो कारण म्हणजे आपल्याला नवीन आता ट्रेंडिंग जे चालू आहे तर त्यानुसार करायचं आहे थोडं पारंपरिक पण करायचं आहे तर जमेल का तसं हो हो तुमच्याकडे म्हणजे क म्हणजे तुम्ही एखादं प्री वेडिंग शूट दाखवू शकता की एक एक्झाम्पल म्हणून हो हो हो खूप छान आहे ती त्यामुळे मी तिचंच सजेशन घेतलं की ती पण बोलली की तुम्ही म्हणजे तु तुमच्याकडे विचारून बघावे नाही का तुमचे कुठं अपॉइंटमेंट वगैरे असतील तर आधी त्यामुळे लवकरच फोन केला मी थोडा नाही वीस वीस तारीख हो हो हो तर तुमचा ॲड्रेस वगैरे भेटेल का मला तिला विचारलं पण ती बोलली माझ्याकडून ना मिसिंग झालं नाही का तर मग तिच्याकडं कॉल होल म्हणजे नंबर होय तुमचं तुमचा त्यामुळं तिच्याकडून घेतला मी तुमचा ॲड्रेस वगैरे भेटला तर बरं होईल मग मी तिथे येईल बघू

हो हो वॉट्सअप आणि कॉलिंग दोन्ही पण नंबर आहे तुम्ही कधी पण करू शकता सेंड मी बघते मग हो आणि भेटायला कधी तुम्हाला भेटणं कधी होईल माझं तिथे येईल बघितल्यावरती तुम्हाला पण लोकेशन्स वगैरे दाखवून आमच्या घराच्या तिथे पण म्हणजे भरपूर निसर्गरम्य वातावरण आहे तर तिथं पण आम्हाला शूट करायचं आहे हो आणि हो हो आणि फॅमिली असं म्हणजे फॅमिलीसोबत पण शूट करायचे आहे आणि म्हणजे क दोन्ही पण कपल्सचं पण वेगळं शूटिंग करायचं आहे तर त्यामुळं तुम्ही चार्ज किती घेता त्याचा हो हो ला लग्नाचं पण आणि प्री वेडिंग शूट पण द्यायचं आहे हो हो जर तुम्ही ठीक आहे मग मला व्हिडिओ वगैरे सेंड करा मी बघते मग भेटू आपण मी सांगाल मग तुम्हाला कॉल करून पुन्हा एकदा हो हो हो

ठीक आहे ठेवू मग थँक्यू